मी एखादे पुस्तक वाचत असताना संपूर्ण दिवस त्या पुस्तकात घालवत नाही तर माझ्या ठरलेल्या नियोजनातून चार तास बाजूला काढून ते चार तास मी ते पुस्तक वाचण्यासाठी देतो असे सलग माझे आठवडाभर सुरू असते आणि आठवडाभरानंतर ते पुस्तक माझे वाचून पूर्ण झालेले असते अशा पद्धतीने मी माझी पुस्तक वाचतो आणि ते पुस्तक असे वाचतो की एखादे प्रसंग वास्तवात तसे घडतच आहे असे मला वाटते धन्यवाद